आमच्या गावातील सचिन परताबराव इंगळे ह्या नावाचा कबड्डीस प्लेयर चांगला खेळाडू आहे तो म्हणजे लहानपणापासून त्याचा फोगस कब्बडीमध्ये असल्यामुळे त्याची ए टॅकल करण्याची पद्धत रेड मारण्याची पद्धत ही अतिशय सुंदर होती आणि त्याच्या जीवनामध्ये तो कबड्डीमध्ये नाईन्टी पर्सेंट मॅच जिंकलेला आहे त्यामुळे त्याची निवड हे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये झाली तिथं पण त्याचा परफॉर्मन्स असा सेम राहिला गेम खेळ खेळताना त्याची जी पद्धत आहे म्हणजेच त्याचा जे फोकस आहे हे पूर्ण समोरच्या व्यक्तीवरच असते जसं की रेडरवर किंवा आपण स्वतः रेड माराय गेल्यावर कोणता खेळाडू कोणीकडून यायला हे पण त्याचा फोकस राहाते त्याचा परफॉर्मन्स चांगलाच आहे तसा तिथं काही दिवस खेळल्यानंतर त्याची निवड जिल्हास्तरीय खेळामध्ये झाली जसं की आमचा जिल्हा हिंगोली मग ते हिंगोली या संघाकडून खेळू लागले होते तिथं पण त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आणि आता एक चांगला खेळाडू हिंगोली जिल्ह्यातील चांगला खेळाडू म्हणून सचिन इंगळे यांची ओळख झाली धन्यवाद